हॅलो माझे लाईट बिल्स बद्दल जरा प्रॉब्लेम होता माझे लाईट बिल्स सध्या मी आधी टाकलेल्या पत्त्यावर जातात ज्याच्यामुळे मला जरा प्रॉब्लेम होत आहे तर प्लीज तो पत्ता चेंज करण्यासाठी काय करावं लागेल ते सांगता का ओके मी सगळे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ सगळे रेडी आहेत पण तेच माझं आत्ता पण नवीन पत्ता चेंज करून पण अजून जुन्या पत्त्यावरच बिल्स जातायत तर पुढे काय करता येईल ते मला प्लीज कळवा त्याप्रमाणे मी डॉक्युमेंट्स ऑफिसमधे सबमिट करते आणि आता नवीन पत्त्यांवर कसे काय ते बिल्स येतील ते बघा लवकरात लवकर आणि आता जुन्या पत्त्यावर कुठलंच बिल प्लीज टाकू नका हो ठीक आहे चालेल